हा हेलो हा बोला हेलो हो हो बोला तुम्हाला जर किराणा घ्यायचा असणार तर आमच्याकडे सुपरमार्केट खुलं आहे तुम्हाला जे वस्तू महागमध्ये बाहेर मिळणार अस असणार ती आपल्याकडे स्वस्त मिळणार आहे ती जे आपले गहू ऐंशी न नव्वदनं बाहेर मिळतात आपले इकडे थोडा कम वस्तूने मिळतात जी साखर आपल्या इकडे जास्त बाहेर ऐंशी न नव्वदनं वगैरे घ्यायला मिळते आपल्याकडे फक्त पन्नास रुपयानं चाळीस रुपयानंही स्वस्त मिळते आपलीकडे जेव्हा जे हे गहू तांदूळ बाजरी हे जे वस्तू आत की नाही आपल्याला स्वस्त मिळू शकतात बाहेर आत की नाही खूप महाग असतात हो आहेत ना आपल्याकडे ज्वारी बाजरी वगैरे हळद मीठ याच्याबद्दल थोडं स्वस्त पदार्थ आहे वगैरे बाहेर थोडं खूप जास्त असतात त्याच्यामुळे आपल्याकडे सूट पण आहे पाच रुपयानं दहा रुपयानं हो हो आहे ना शॅम्पूवर एक साबण फ्री असते कुठलं तरी ब्रशवर एक हे फ्री असते आपल्याकडं ऑफर पण आत खूप सारे आणि ह्याच्यावर पण ऑफ ऑफरात नाही नाही बाहेर एकदम ऐंशी नव्वदने जर भाव जास्त आहे की वा फारच फार शंभरनं एकशेवीसचा भाव बाहेर चालू आहे आमच्याकडे फक्त ऐंशी व नव्वद रुपये चालते

नाही नाही

नाही नाही काही मिक्स नाही आहे ते आपलं पा हो हो पाम तेल आहे सोयाबीन नाही आहे